आमच्या गावामध्ये चित्रकला चित्र आमच्या गावामध्ये नेते हे चित् चित्रकलेला खूप भर देतात आणि त्यांना चित्र काढण्या चित्रकलांना हा चित्रकलांना सांगितले आहे की जे गावामध्ये स्कू शाळा आहे स्कूल शाळा कॉलेज आहेत त्या तिथे जाऊन चित चित्राय चित्र काढावे आणि जे मूर्तिकार आहेत त्यांना पण सांगितले आहे की जे गावामध्ये जे गावामध्ये आपल्याला मूर्त्या पाहिजे ते ते त्यांनी करावे आणि अधिक प्रसार अधिक प्रसार हे हे हे पण सांगितले आहे ज जेवढा कलेचा आणि मूर्तीचा प्रसार होईल तेवढाच सर्वांसाठी चांगलं होईल आणि त्यां त्याची सर्वांना म महत्त्व पण समजेल